नक्कीच आवडेल कल्पना चावला सुनीता विल्यम्स राकेश शर्मा यांच्याबद्दल बोलायला कारण की या तीन व्यक्तींनी आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे अंतराळात जाऊन आपला जीवनदान एक करून तिथलं मायंतीचा प्रसार केला आहे